मी फ्लिपकार्टवरनं जी पँट मागवली होती ती अतिशय व्यवस्थित आणि सुंदर मला मिळालेली आहे माझ्या मित्रांना सुद्धा ती पॅन्ट अतिशय आवडली आहे भविष्यात आम्ही अशा प्रकारचे प्रॉडक्ट पुन्हा सुद्धा देऊ धन्यवाद